आत्तापर्यंत मी घेतलेल्या फोटोग्राफचे वर्णन करायचे ठरलं तर मी हा एक प्रोफेशनल फोटोग्राफ आहे मी खूप प्रकारचे फोटो काढतो चंद्राचे नैसर्गिक फोटो आणि आपले ग्रह ग्रह नक्षत्र ताऱ्यांचे फोटो जर बघायचं गेल्यावर मला खूप आवडतं फोटोग्राफी माझा आवडता छंद आहे माझे आत्तापर्यंतचे फोटोग्राफ्स बघायचे ठरले तर मी नैसर्गिक फोटो खूप काढले आहे माझे नैसर्गिक फोटो हे खूप नावाजलेले आहे मला खूप चांगल्या प्रकारचे नैसर्गिक फोटो काढता येतात माझे नैसर्गि एक आत्तापर्यंतचा आवडता माझा फोटो आहे माझा नैसर्गिक फोटो होता की मी एक फोटो काढलेला त्याच्यात बघायला गेलं की नदी आणि नदीवर तोच साचलेलं सूर्याचे रिफ्लेक्शन होते नदीचं पाणी खूप सोनेरी दिसत होतं सूर्य मावळत होता सूर्याची किरणे नदीवर पडत होते आणि पक्षांचा थवा बरोबर त्याच वेळी जात होता आणि ते मी एक फोटो काढलेले त्याच टाईमिंगबरोबर तो पक्षांचा थवा आला होता आणि तो आत्तापर्यंतचा माझा सर्वात चांगला फोटो होता आणि तो आत्तापर्यंतचा सगळ्यात प्रसिद्ध फोटो होता माझा हेच माझे वर्णन आहे माझ्या आत्तापर्यंतचा सर्वात चांगल्या फोटोचे